हो मला मासिक वाचायला खूप आवडतं पुढारीचा एक अंक येतो म्हणजे दर महिन्यातून पंधरा दिवसातून एकदा ज्याचं नाव गृहिणी आहे त्यामध्ये खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स जसे की स्त्री आरोग्य लहान मुलांचे आरोग्य त्यांचे आवडते छंद नोकरी करत करत जबाबदारी कशी सांभाळायची याारखे अनेक सारे लेख आलेले असतात ज्याच्यामध्ये औषधी वनस्पती यांची माहिती देखील तितकी लिहिलेली असेल डॉक्टरांच्या निरनिराळ्या मुलाखती विविध तज्ञव्यक्तींच्या मुलाखती त्या त्या गोष्टी म्हणजे महत्त्वाच्या आणि सहजरीत्या करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील त्या त्या तज्ञांची मुलाखत आलेली असते याच्यामध्ये वाचण्यासारखं खूप काही असतं मला हा छंद इयत्ता सातवीमध्ये लागला आमच्या घरी माझ्या पालकांनी हे मासिक आणले होते ते इतके मला आवडले की मी एकदा वाचूनसुद्धा थांबले नाही ते शाळेमदध्ये वेळ मिळेल तसे मी वाचत गेले त्यामुळे मला गृहिणी हा अंक खूप आवडतो यामध्ये त्यांचा दिवाळीचा अंक खूपच छान आहे याच्यामध्ये मेहेंदीची चित्रे किंवा रांगोळीची चित्रे दिवाळीचा जो काही फराळ आहे किंवा केक यांच्या कृती येतात त्यामुळं मला हे मासिक खूप आवडते आणि दुसरं म्हणजे सकाळचं एक मासिक आहे याच्यामध्ये देखील डॉक्टर बालाजी तांबे यांची आरोग्याची पुरवणी येते याच्यामध्ये खूप सारी माहिती आपल्याला मिळली जाते प्रेक्षकांना आपले प्रश्न विचारून आपली माहिती मिळण्याचा एक छान असा म्हणजे व्यासपीठ मिळालं आहे असे मला वाटतं